माझ्या गावामध्ये चित्र कलाची वही आणि ब्रश वगैरे मिळत नव्हते तर आणि माझ्यापाशी पैसे पण नव्हते ते घेण्यासाठी तर मी सारे पैसे जसे माझ्यापाशी इकठ्ठे होत गेले तसे मी पैसे जमा करत गेलो आणि गावामध्ये पण ती वस्तु उ उपलब्ध नव्हती म्हणून बा बाहेरगावी जा जाण्यासाठी पण पैसे आणि ती तिथे सामान घेण्यासाठी पण पैसे असे पैसे गोळा केले आणि तिथून सामान एकत्र करून आणले आणि त्याच ते सामान वापरले आणि ड्रॉइंग काढायच्या वक्ती ते रेश हे म्हणजे आळवीने जावे म्हणून ते पण बघितले आणि चित्र सुरळीतपणे आले पण पाहिजे ड्रॉइंगवर ते पण बघितले